आम्हाला अकोला टू शेगावला जायचं होतं त्यासाठी मी ओलाद्व्रारे कॅब बुक केलेली होती पण त्या क्या बट ॲक्चुअली असं काही झालं की म्हणजे कॅब वेळेवर पोचली नाही तर त्यामुळे मी ती कॅब रद्द केली तर मी जे पे केले होतो ऑनलाईन जे पेड केले होते पैसे ओला कॅबला तर ते मला अजून काही परत मिळालेले नाहीत त्यासाठी मी ओला कॅबचे जे कॉल सेंटर आहे तिथे मी इव्हन कॉल केलेला आहे ते म्हणाले मॅम थोडा वेळ लागेल काही दिवसानी होतील तुमचे परत रिटर्न बट मी परत मग मला डाऊट आला की रिटर्न होईल की नाही होईल म्हणून त्यासाठी मी ज्या कॅब एजन्सीला कॅब एजन्सीला कॉल केला आणि कॅब एजन्सीला कॅब एजन्सीला मी सांगितलं की ड्रायव्हरला मी आधीच ऑलरेडी आगाऊ पैसे दिलेले होते कॅब येण्यासाठी पण काही कारणा पण कॅब वेळेवर पोहोचली नाही त्यामुळे मी कॅब रद्द केली तर मला ते पैसे मला परत कसे मिळतील तर मग त्यांनी मला सांगितलं की मॅम तुम्हाला पैसे हे मिळून जातील ऑनलाईन तुम्ही तुमचा स्क्रीन फोन पेचा किंवा गुगल पेचा तुमचा जो स्कॅनर कोड आहे तो पाठवा किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल जो गुगल पेला किंवा फोन पेला अटॅच असेल तो मला मोबाईल नंबर पाठवा त्या मोबाईल नंबरद्वारे मी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्फर करून देते मॅम